हां हॅलो हां हां निहारिका मॅडम बोलत आहेत हां म्हटलं माझी मुलगी येत होती मागच्या वर्षी तुमच्याकडे क्लासला नृत्याच्या याच्यासाठी हां पण मी यावेळेस थोडा साशंक आहे तुमच्याकडे लावावा का नाही क्लास एवढं तिचं हे वाटत नाही आहे असं म्हणजे अभ्यासात दुर्लक्ष होतं आहे हां हां हां पण तरी मला एवढं हे नाही वाटत आहे व्यवस्थित कारण की तुम्ही त्यांना तेही सांगत चला की अभ्यासावर पण लक्ष द्या म्हणा कारण फक्त नाच की नाच असंच होतं आहे

हो पण तरी मला असं वाटतं की शेवटी नाचाने पोट भरत नाही ना तुम्हाला तर चांगलं वाटतं की ॲक्च्युली खुश असते जेव्हा नाचते वगैरे तुम तिथे पण तिचा चांगला आहे का याच्यामध्ये क्लासमध्ये सुद्धा ओके हा हां मला परफॉर्मन्सबद्दल हे होतं किंवा कसं काय आहे म्हणजे घरी तर काही सांगत नाही व्यवस्थित